मी चिखलदऱ्याला फिरायला गेले होते पण माझ्या घरचे मला मनाई करत होते पण माझी मनातून खूप इच्छा होती की मी चिखलदरा हा परी पर्य पर्यटनापरचा मतलब एक टॉ मतलब हे आहे एक विषय आहे तर तो मला बघायचाच होता कारण चिखलदरा हा इज खूप म्हणजे असा इंटरेस्टेड होता तिथे आणि तिथचं निसर्ग वगेरे चांगलं बहोत चांगलं होतं तिथचं परिसर शुद्धीत आणि सुगंधित पाण्याचा सर सडा वगैरे होता आणि माझ्या घरचे म्हणत होते की नाही जायचं बा म्हणून तिथे पाण्याचा सरसाडा खूप असते बट म्हणून मी माझ्या ताईला म्हटलं माझी ताई पण नाही म्हणत होती पण मी चिखलदऱ्याला गेले आणि चिखलदऱ्याचं निसर्ग एवढं सुंदर आहे की तुम्हाला काहीच सांगू बरं मी की तुम्ही पण एक वेळा जाऊन तिथे निसर्गाचा असे आस्वाद घ्यावा कारण तिथचा निसर्ग एवढा छान आहे की अती सुंदर आहे तुम्ही पण एक वेळा जा आणि मला पण सांगा की तुम्ही गेल्यावर तुम्हाला काय वाटलं तिथे पर्यटनाबद्दल आणि चिखलदरा हा एक खूपच चांगला परिसर आहे माझ्या फॅमिलीमध्ये मी खूपच गेली हो